आमच्या घरासमोरच खूप मोठ्ठी जागा आहे पडीत जागा आहे ती त्यामुळे ती खूप अशीच बपळ काही पण तिथे राहायचं कचरा वगैरे त्यामुळे आम्ही साफ केलं तिथं ते गार्डन टाईप बनवलं झाडे लावले वांग्याचं झाड वांग्याचं भाजीचं जे झाड असतं ते लागलं टमाटरचं झाड लागलेलं आहे फुलांचे पण झाडं लावले आहे मोठ्ठं गार्डन टाईप केलंय गवत टाकलं हाय गवतगवत छानछान मस्त बसायला मजा वाटते ते रोज त्याच्यावर पाणी टाकतो आम्ही झाडे लागलेलं मस्त मोठेमोठे झाडे आहे दोनदोन फुटाचे झाडे आहे मोठ्ठे फुलांचे पण झाड लागले आहे गुलाबचं फुला आहे मस्त जास्वंदाच्या फुलाचं झाड आहे मोठ्ठं छान त्याच्यावरनं मस्त रोज झ फूल लागतात ते छान वाटते मस्त बसायला पण मजा बघायला पण छान वाटते तिथे जाऊन बसतो म्हटलं तर रमतं तिथे गमते तिथेच गेलं तर तिथं बघितलं तरी खूप छान वाटते फुलंफुलं दिसतात इकडे फळं दिसतात भाजीपालाचे हे दिसतात कारण तिथे ते सांभाळायचं पण ते हे टाकलंय शेत शेता टाईप शेत जसं असते वावरातलं तसं राहते हिरवंहिरवं वाण दिसतंय पालकचं हे ए की एका ठिकाणी सांबार असं खूप छान दिसते बघायला पण तिथे गेलो तरी खूप छान दिसते म्हणून आम्ही तिथे ते एक बागबगीचा केला अंगणाच्या समोरच घर आहे असं घराला समोर तिथे बगीचा टाईप एक खूप मोठं अंगण आहे जाग खाली जागा आहे त्यामुळे तिथं आम्ही तिथं ते खालीच बगीचा टाईप ते केलेलं आहे